मी निलीमा महाकाळकर बोलत आहे केळजरवरून मला मला दर्ग्यामध्ये जायचं होतं हो का पाहाण्यालायक आहे तिथे

जाऊन फिरून यायचं होतं आपल्याला पाहून हो आम्ही स सहा जणी आहे हो आम्हाला परवाला जायचं आहे बारा वाजता हो

हो हो हो

आणि पैशाचं वगैरे किती पैसे घ्यान जाय

काही कमी काही कमी वगैरे नाही करत का हो का ठीक आहे मी उद्याला फोन करते